माझा ऑनलाईनवरून वस्तू मागवण्याचा अनुभव खरंच खूप छान आहे मी मिंत्रावरून स्टोन ज्वेलरी मागवली होती म्हणजे त्यात पांढऱ्या खड्यांची बांगडी मी मागवली होती त्याची क्वालिटी पण छान आहे त्याचं सौंदर्य पण चांगलं आहे पॅकिंग पण चांगलं आहे डिझाईन पण चांगलं आहे आणि योग्य वेळात त्यांनी मला आणून दिलेलं आहे